अकोला जिल्हा तसा खूप डेव्हलप नव्हता पण आता जे काही रोड रस्ता रोड वगैरे झालेत त्याच्यामुळे अकोला जिल्हा खूप डेव्हलप होतोय त्याच्यामुळे वाहतुकीची साधनं जे आहेत त्याच्यामुळे अकोला आर्थिक परिस्थिती थोडीशी सुदृढ होण्यास मदत होत आहे